मला माझं गाव खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडतं माझ्या गावाचं नाव आमणापूर आहे माझा जन्म आमणापूर या गावामध्ये झाला आणि सध्या मी मॅरीड आहे म्हणजे माझं लग्न झालं आहे आणि माझा जन्मही आमणापूर गावातच झाला आणि माझं सासरही आमणापूरच आहे माझं गाव असं नावं ठेवण्यासारखं असं काहीच नाही आहे माझ्या गावामध्ये जे काही माझे लोक आहेत वेगवेगळ्या जातीधर्माचे जे लोक आहेत ते अगदी गुण्यागोविंदाने राहतात माझ्या गावामध्ये कृष्णा नदी वाहते माझ्या गं गावाला पाण्याचीही कधी कमी नसते बारामही वाहणारी कृष्णा नदी आहे त्यामुळे मला माझं गाव खूप आवडतं माझी जी काय लोकं आहेत तिथे खूप प्रेमाने राहतात आपुलकीने राहतात आणि गावामध्ये जे प्रेम असतं ते इतर कोणत्याही ठिकाणी मिळत नाही शहरामध्ये गेल्यानंतर एकमेकांची घरं जी असतात ती कायम बंद असतात कधी कोणाशी बोलणं नाही काही नाही आपले जे काही प्रॉब्लेम्स असतात ते कोणी तिथे जाणून घ्यायचा प्रयत्नसुद्धा करत नाही परंतु गावामध्ये तसं नसतं गावामध्ये एकमेकांच्या जे काही सुखदुःख असतात ते नेहमी वाटून घेत असतात त्यामुळे मला माझं गाव खूप आवडतं